मला कॉलेजपासूनच लेखनाची आवड आहे आणि भरपूर लिहिलेलं आहे मी लेखनपण केलेलं आहे काही पेपरला पण आलेलं आहे तर हे सगळ्या गोष्टी लेखनाची आवड कधीपासून निर्माण झाली तर मी वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं वाचायला सुरुवात केली होती तेव्हापासून व पु काळे पु ल देशपांडे आणि भरपूर असे मराठी साहित्यातले लोक आहेत त्यामुळे मला प्रेरणा मिळत गेली त्याच्यानंतर कॉलेजमधील माझ्या कॉलेजमध्ये एक अनंत शिरसाट नावाचे आमचे मराठी साहित्यातले सर होते साहित्याचे सर होते त्यांनीसुद्धा भरपूर गोष्टी सांगितल्या कसं करायचं काय लिहायचं आणि त्यामुळे माझं लेखन अदूनच अजूनच समृद्ध होत गेलं तर त्यामुळे ह्या सगळ्या लोकांचा नक्कीच माझ्या लेखनावर प्रभाव जाणवतो